आजवर मी पोहणे चा सराव करत असताना सर्वात अवघड म्हणजे मच्छी मारणे हा प्रकार होता त्याचबरोबर

पंधरा ते वीस मिनटं पोहू शकतो आणि अंतरही तसं बऱ्याच वेळ कापू शकतो त्याला पण एक विशिष्ट दर्जाचे टेक्निक आहे ते टेक्निक असं आहे की तुम्ही उलटे पडून पाण्यात तुम्ही हातपाय हालवू शकता आणि दीर्घ दीर्घकाळ तुम्ही पोहण्याचा आनंद घेऊ शकता त्याचा मी तरी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि सर्वात मच्छी मारणे म्हणजे काय एक प्रकार आहे की तुम्ही तुमच्या हात वर करून डोके खाली घालून तुम्ही वरून उडी मारू शकता पण ती पण काळजीपूर्वक खाली धरण असेल किंवा विहीर असेल तर खाली दगड असण्या शक्यता असते त्यामुळं शक्यतो ह्या गोष्टींचा आणि त्यामुळे ते असं केल्यास तुमचं डोकेही फुटू शकते त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही मच्छी मारण्याचा प्रकार हा करावा किंवा मुटका मारणे म्हणजे काय की तुमची मांडी दोन्ही मांड्या जुळवून तुम्ही तुमचं दोन्ही हात वर किंवा नाकाला पकडून नाकात पाणी जाऊ नये म्हणून तुम्ही वरून पाठीवर उडी टाकणे आणि ते मांडीतून वर सुळके माळणे हा एक प्रकार पोहण्यामध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला त्याला मराठीमध्ये आपण मुटका म्हणू शकतो तो मुटका असा आहे की तुम्ही पाणी उडवून त्याचा सर्वांना त्याचा आनंद घेऊ शकतात सर्वजणं एक कारंजा स्वरूपात आपण त्याचा आनंद घेऊ शकतो आणि सर्वात अवघड हा व्यायाम प्रकार म्हणजे हाच आहे मुटका मारणे आणि मच्छी मारणे हाच माझा अनुभव आहे